मराठी भाषा ही प्रत्येकासाठी फार मोलाची भाषा मानली जाते मराठी भाषेचा वा वापर प्रत्येक काळाप्रमाणे आणि त्या त्या काळामध्ये असणाऱ्या संस्कृतीप्रमाणे त्यासारखा त्यामध्ये बदल होताना आपल्याला दिसतो मराठी भाषा ही फार मोलाची भाषा आहे मराठी भाषा आणि इतर भाषा यामध्ये जी संस्कृती आहे त्याचा त्याच्या प्रभावानुसार त्या भाषेमध्ये बदल होताना आपल्याला पहायला मिळतो मराठी भाषेमध्ये जी संस्कृती आहे कुठे चालला काय चालला जे आपण इतरांशी बोलतो आपल्या संस्कृतीनुसार प्रत्येक भागाच्या प पद्धतीनुसार त्यामध्ये त्यानुसार बदल होताना आपल्याला पहायला मिळतो